माझ्या गावची जत्रा ही सव्वीस जानेवारीला असते ज्या दिवशी प्रजासत्ताक दिन असतो आणि माझ्या बालपणीच्या आठवणी सांगायच्या म्हणजे माझ्या घरी असणारी म्हणजे माझ्या घराच्या जवळ असणारी गणपती मंदिर येथील जत्रा जी सव्वीस जानेवारीला असते सकाळी एकदा शाळेत जाऊन आलं प्रजासत्ताक दिन साजरा झाला की नंतर सगळी जत्रेची तयारी सुरू असायची सगळीकडे खूप सारी दुकानं लागायचीत खेळायचाच भाग वेगळा असायचा खाण्याची दुकानं वेगळी असायची आणि माझ्या बालपणीची जत्रा ही खूप भारी असायची जी की आता होत नाही आणि बालपण काही वेगळंच असतं ती जत्रेतली मजाच खूप वेगळी असते म्हणजे भरपूर साऱ्या गोष्टी घरातली लोकं सगळे जण जे जे लोकं जातील जत्रेला ते ते लोकं प्रत्येक जण एक एक एक एक वस्तू प्रत्येकाला घेऊन येत असतात बालपण हे थोडक्या शब्दात न सांगण्यासारखंच असतं आता बालपणीच्या गोष्टी सांगायच्या म्हटल्या तर माझ्या घरावरून एक पाच मिंटाच्या अंतरावरच आमची जत्रा असायची त्याच्यामुळे माझं घर आणि आमची जत्रा ही एकदम जवळ असल्यामुळे दिवसभर जत्रेत फिरणं बालपणी तर खूप व्हायचं आता प्रमाण खूप झालं कारण आता प्र प्रमाण खूप कमी झालं कारण आता नोकरीच्या विषयाने बाहेर असणं त्याच्यानंतर जत्रा कधी कधी अटेंड न करता येणं अशा गोष्टी पण बालपण काही वेगळंच होतं जत्रा म्हणजे मजा एक दिवस तो पूर्ण जत्रेतच जायचा आणि खूप फिरणं खूप काही गोष्टी घेणं खाणं त्याच्यानंतर छोटी छोटी सगळी आम्ही मुलं एकत्र मिळून फिरायचो आणि माझ्या घराच्या एकदम जवळ जत्रा असल्यामुळे घरातल्यांना काही टेन्शन नसायचं त्यामुळे ते बिनधास्त सोडायचे की जा तुम्ही जत्रेत फिरा आणि त्यांचं पण लक्ष आमच्याकडे बराच वेळ असायचं त्याच्यामुळे प्रत्येक जणं जाईल तो प्रत्येकासाठी म्हणजे छोटे मुलं आहे घरी किंवा छोटी मुलं आहेत घरी म्हणजे प्रत्येकासाठी काही ना काही खेळणी घेऊन वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी घेऊन येणं आणि तो जत्रेचा आनंद काही वेगळाच असायचा जत्रेत असणारी नाटक किंवा असणारी भरपूर थंडी त्याच्यामध्ये ती बघितली जाणारी नाटक त्याच्यामध्ये गरम गरम चहा आणि भजीची काय वेगळीच मजा होती आताच्या मुलांना ती मजा आता अनुभवताच येत नाही कारण आताचं सगळं कम्प्युटराईज किंवा डिजिटल झाल्यामुळे त्यांना जत्रा हा विषयच बऱ्याच मुलांना माहिती नाही आणि असेल तरी ते व्हिडिओ गेम्स हे ते एवढ्याच गोष्टीमध्ये येतात माझ्या बालपणी रिंगचा खेळ असतो वेगळा त्याच्यानंतर एक छोटे छोटे बॉल्स टाकून त्याच्यानंतर एखादं गो गोष्ट किंवा एखादं पारितोषिक मिळवायचं छोटे छोटे असणारे गेम संगीत खुर्ची अशा वे असणाऱ्या वेगवेगळ्या कॉम्पिटीशन्स किंवा स्पर्धा हे आमच्या जत्रेच्या ठिकाणी खूप व्हायच्या आणि त्याच्यामध्ये मिळालेलं बक्षीस हे खूप काहीतरी मोठं असायचं आणि अशाच बऱ्याच खूप आठवणी आहेत सांगण्यासारख्या पण ही एक आठवण होती की आमच्या जत्रेच्या दिवशी आमच्या इथे खेळ असतात वेगवेगळ्या प्रकारचे आणि त्याच्यामध्ये आम्ही भाग घेऊन एक जर बक्षीस मिळालं तर ते खूप काहीतरी वेगळाच आनंद देऊन जायचं आणि आमच्या गावची जत्रा म्हणजे ही खूप मोठी असायची आणि आम्ही त्याच्यात खूप मजा करायचो